राम राम अगं मी तुला मुद्दामहून फोन केला आज आपल्या गणेशोत्सव समितीची मीटिंग होईल सं रात्री आहे ती आणि त्याच्यामध्ये यावर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल काही निर्णय वगैरे घ्यायचे आहे तर त्या कमिटीचं तुला माहिती आहे ना कसं असतं ते कार्यक्रम कुठले सजेस्ट करतील वगैरे तुला माहिती काय कुठले सुचवतील ते तर आपण आपण थोडंसं एक चार पाच जणांनी मिळून मला वाटतं आधी सेटिंग लावायला हवी आहे मागच्या वेळी ते त्यांनी तो कुठला तो ऑर्केस्ट्रा वगैरे आणला होता ना आणि काय ते पारू पप्पी दे वगैरे काही तरी गाणी बड म्हणत होते ते आपण होऊ द्यायचं नाही आहे यावेळी हां तेच ना हां नाही नाही नाही ते ते ते ते कमिटीचं ते पॅनल आलं ना ते नवीन लोकांचं की ते असंच काही तरी करतात नाही म्हणजे आत्ताच्या काळात पण चांगल्या पद्धतीने करता येणं शक्य आहे आपण आणि मागच्या वेळेला त्यांनी ती गणपतीची पालखी बंद केली होती मला वाटतं आपण पालखीतून गणपती आणायचो ह्यात त्यात यावेळला पण तो ठराव मांडूयात की परत ती प्रथा आपण बंद पडू द्यायची नाही पालखी आणि लेझीम हे असायला हवं असं मला वाटतं तुला तुला काय वाटतं पण हां पण मीटिंगमध्ये जर आपण सगळेच जणं एकत्र येऊन आलो ना नाही तर ते आवाज करतात आणि आरडाओरडा करून संमत करून घेतात तर मला हे होऊ द्यायचं नाही हां तुला वाटतं का त्यांना हे माहिती नाही आहे पण त्यांना ते तसं

अगं हो ना आणि खरं तर खरं तर स्थानिक कलावंत याच्यातूनच पुढे येतात पण आजकाल काय त्यांना वाटतं नाही रियालिटी शोमधून पुढे येतात असंच त्यांना वाटतं बरं पण यावेळेला विशेषतः ही जी लहान मुलं आहेत ना त्यांचा स्थानिकांचा कार्यक्रम एक काही तरी बसवू या तो आपण तयार कार्यक्रम कुठून तरी मागवतो काही तरी आणि मग त्यांना भरमसाठ पैसे देतो त्याच्यातून आपल्याला काय मिळतं हो की नाही हां तर आणि त्यांना अगं कला कलागुण मग आणि आता हा त्यांना मंच मिळाला तरच पुढे ते कलाकार म्हणून येतील ना आता त्यांना चुकत माकत काय करायचं ते करू दे पण या स्थानिक म्हटल्यावर त्यांना येऊ दे बाहेरच्या लोकांना बोलावून उगीच त्यांचा धांगडधिंगा आपण बघायचा पैसे देऊन मला तरी पटत नाही आहे आणि दुसरं म्हणजे आणि मूर्ती मुख्य म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसची नको पण आपण कुठली घ्यायची याच्यावर नीट आणि सगळं ते पर्यावरणपूरक असं जे आहे ते आपण याच्यामध्ये सगळं करूया पण मला त्यासाठी तुझा तुझा आणि बाकीच्या सगळ्या जे जे सदस्य आहे त्यांचा पाठिंबा मात्र हवा आहे त्यांना तो काहीही समितीमध्ये त्यांना असं काहीही करू द्यायचं नाही जे आपल्याला गणपतीबाप्पाला हे खाली मान घालायला लावेल असं काही करू द्यायचं नाही हां बाय